हां मॅडम बोला हो कम्प्युटर टेक्निशियन बोलतो आहे मॅडम बोला तर का काय झालं काय झालं मॅडम आपल्या कम्प्युटरला अच्छा अच्छा तर तुम्ही एक काम करा मॅडम टचपॅड काम नाही करत आहे तर त्याचा टचपॅड गेला असेल आणखी कम्प्युटर हँग मारत आहे म्हणता तर त्याची रॅम वगैरे फूल झाली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नवीन रॅम लावू शकता किंवा एक नवीन डिवाइस आलं आहे एस एस डी म्हणून तो तुम्ही जर त्याच्यामध्ये फिट केला त्याच्यामध्ये लावला आपण तर तो हँग करणेही बंद होते आणि हार्डडिक्स तशी म्हणजे स्पेस वाढवून दील तर त्याच्याने तो हँग होणार नाही हो हो या आम्हीच करून देतो जर तुमच्या कम्प्युटर कोणत्या कंपनीचा आहे सांगू शकता का मला अच्छा असूसचा कम्प्युटर आहे तर मॅडम आमच्याकडे ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत अजून त्यात तर तुम्ही एक काम करा तुमचा जो कम्प्युटर आहे त्याला डिस्कनेक्ट करून ठेवा सध्या आणि त्याच्यामध्ये काही तुमची जे फाइल्स वगैरे असतील ते तुम्ही फाइल वेगळे बॅकअप घेऊन ठेवा कारण की जसं आम्ही सु त्याला दुरुस्त करू त्याला तर दुरुस्त केल्याच्या नंतर जसे ते पूर्ण वाईप होऊन जाते डाटा तर त्याच्यासाठी तुम्हाला बॅकअप ठेवणे आवश्यक आहे ते डिपेंड करतं मॅडम जर फक्त एस एस डीच लावावं लागेल तर एस एस डी तुम्हाला तीन हजारची मिळेल आणि टचपॅड जर म्हटलं तर तो अडीच ते तो पाच हजारापर्यंत वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला जो सुटेबल राहील तो आपण लावून देऊ त्याच्यामध्ये हो हो आम्हाला प्रॉब्लेम कळलं आहे आता नाही का एक काम करतो आमच्या ज्या मीच तुमच्या इकडे येतो तुम्ही मला ॲड्रेस पाठवून द्या मी तिथेच लगेच कम्प्युटर चेक करून घेतो आणि काय काय अक्सेसरीज लागतील ते सर्व तिथे फिट करून तर चालल्या जातो आणि तिथेच तुम्हाला बिल बनवून देतो तुम्ही ॲड्रेस पाठवून द्या मी उद्या सकाळनं येतो मॅम दहाच्या नंतर नाही नाही आपण ॲड्रेस पाठवून द्या आम्ही वेळेवर तुमच्या ॲड्रेसवर येतो जर ॲड्रेस नाही मिळाला तर आम्ही कॉल करू आपल्याला हो हो हाच नंबर आहे ओके मॅडम हो मॅडमजी थँक यू मॅडम